भारतामध्ये भरपूर धार्मिक स्थळं आहेत जिथे लोक नेहमीच दर्शनासाठी मोठ मोठ्या रांगा लावून दर्शन घेतात तसं जर म्हटलं तर बारा ज्योतिर्लिंग आहेत बद्रीनाथ केदारनाथ महाकाल परळी वैजनाथ ओंकारेश्वर रामेश्वरम असे भरपूर आहेत महाकालला म्हणतात की तिथे सकाळी रोज भस्म म्हणजे जे स्मशानातून आणून भस्म लावलं जातं आणि त्यानंतर त्याची आरती होते भस्मारती म्हणतात त्याला तर भर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक प्रथा आहेत त्यानंतर म्हटलं तर आपलं श्रीरामाचं जन्मस्थान अयोध्या हे एक मोठं धार्मिक स्थळ आहे त्यानंतर श्रीकृष्णाचं मथुरा आहे द्वारका आहे द्वारकेच्या बाजूला सोमनाथ आहे तेही एक ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रात म्हटलं तर आपले अष्टविनायक आहेत आठ गणपतींचं वेगवेगळ्या ठिकाणचं मंदिर रांजणगाव झालं ओझर झालं लेण्याद्री झालं मोरेश्वर झालं असे भरपूर आठ आहेत त्याठिकाणी लोकं नेहमीच गर्दी करतात महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं दुसरे म्हटले तर आपले शिर्डी आहे साईबाबांचं मुख्य मंदिर ते आहे त्यानंतर गजानन महाराजांचं शेगावला मंदिर आहे अक्कलकोट स्वामींचं अक्कलकोटला मंदिर आहे साडेतीन शक्तिपीठे आहेत आपल्या महाराष्ट्रात माहुरगड वणी कोल्हापूर आणि सोलापूरची तुळजापूरची आई भवानी तर अशी भरपूर धार्मिक स्थळं आहेत त्र्यंबकेश्वर आहे नाशिकमध्ये पंचवटी आहे अशी भरपूर धार्मिक स्थळं आहेत तिथे वेगवेगळ्या प्रत्येक त्या ठिकाणचे एक तिथे एक जत्रा भरते एक विशिष्ट दिवशी जसं महाशिवरात्रीला सर्वच बारा ज्योतिर्लिंगामध्ये जत्रा भरते मोठा उत्सव असतो नाशि नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो त्यानंतर रामेश्वरम आहे आपलं दक्षिणेकडे आणि अशा ज्या ठिकाणं आहेत म्हणजे ग गणेश उत्सवामध्ये ग गणपती जयंतीच्या दिवशी आठही जे आपले अष्टविनायक आहेत तिथे मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव केला जातो काही गावं आहेत जसं ओझरचा गणपती आहे तिथे गावामध्ये घरोघरी कोणीच गणपती आणत नाहीत सगळ्यांच्या घरचा एकच गणपती तो म्हणजे ओझरचा गणपती मंदिरातला गणपती त्यालाच ते पालखी वगैरे काढून साजरा करतात म्हणजे घरी गणपती न आणता पूर्ण गावामध्ये एकच जो गणपती आहे मेन मुख्य त्याचीच पूजा अर्चना सर्वजणं करतात अकरा दिवस अशे वेगवेगळ्या रीती आहेत तर प्रत्येक ठिकाणच्या धन्यवाद